मी मागच्या महिन्याच्या पंधरा तारीखेला ऑनलाईन असा वस्तू चांगल्या भेटतात ना म्हणून हेडफोन ऑर्डर केले होते पण काय झालं हेडफोन ऑर्ड म्हणजे असे ॲमेझॉनवरनं सगळंच चांगलं येतं म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केले होते तर काय झालं एडफोन आले मी ऑर्डर घेतली पे पण केले पैसे पण चांगलं पहिले जे चांगलं असं आली ब्लुट याचे बोटचे होते ते हेडपोन पण पाच दिवसानी त्याचा इफेक्ट असा वेगळा दि निगेटिव दिसायला लागला म्हणजे त्यांचा असा आवाज वेगळा म्हणजे असतो ना तसा यायला लागला मी म्हटलं की नवीनच आहे असं येत असेल किंवा मला एवढं काही त्या याचं काय माहिती नव्हते म्हणून मी काय जास्त लक्ष दिलं नाही पण आठ दिवसानी तर तर एक ह एक हेरफोन चालायचा चांगला एक हेडफोनचा आवाज खूप कमी यायला लागला आणि काही म्हणजे तासानंतर तो आवाजच बंद झाला म्हणजे एक इअरफोन तो बंदच झाला मी म्हटलं की हे प्रोडक्ट मला चांगलं भेटलं नाही आहे म्हणून तरी पण मी एका ह्याने ऐकत होते तर मला दुसऱ्याने पण तसंच झालं थोडं ऐकायला आलं आणि नंतर मग तो पण बंद झाला म्हणून माझं तर असं ओपिनियन्स आहे की असंच घेतलेलं कधी पण चांगलं असतं ऑनलाईन घ्यायल आपण घ्यायला जातो पण काय होतं काही वस असं मी काही म्हणत नाही की सगळ्याच वस्तू चांगल्या येत नाही येतात ऑनलाईन उलट ऑफर पण चांगली भेटते अन् वस्तू पण चांगल्या येतात पण एखादी वस्तू पण अशी असते की ती आपण एवढे पैसे घालतो आणि ती येत नाही आता हेच इयरफोन माझे हजार दीड हजाराचे होते आता ते पण पैसे माझे सगळे पाण्यात गेले म्हणून आपण कुठली पण अशी डिजिटल वस्तू घेताना आपण ती अशी डायरेक्ट दुकानात जाऊन घेतलेलीच चांगली असते हा माझा ओपिनियन मी तुम्हाला सांगितला